हॅलो मी मी आत्ताच एक ड्रेस मागवलेला आहे मला त्याची आ आत्ताच आ आवश्यकता नाही आहे कारण ती मला न साईज पण येत नाही आहे त्याची आणि करा कपडा पण थोडा खराब आहे आणि त्याचा रंग पण नाही आवडलेला मला मग मी आता एवढे वेळेस मला तो नको आहे ते ड्रेस मला परत करायचा आहे मग मी ॲमेझॉनवर जाऊन मला हा नको म्हणून सांग सांगू इच्छिते आणि त्याचा न साईज खूपच छोटा व्हाय लागलाय आणि स्टोन वगैरे ते गळून पडण्यासारखे आहेत त्याच्यामुळं मला तो नाही आवडला आहे ड्रेस